आपल्याकडे तर वीज चोवीस तास असते पण कधी कधी उन्हाळ्यामध्ये विजेचा वापर जास्त होतो तर एम एस सी बीवाले वीज वीज कधीकधी काटून देतात आणखी आम्हाला दोन तीन तास विना विजेचे राहावे लागते आणखी ते ते दोन तीन तास खूप कठीण जातात बाकी थंडीमध्ये किंवा पावसाळ्यात जास्त जात नाही कारण तेवढा विजेचा वापर होत नाही आणखी लोड येत नाही असं कारण आहे आणखी वीज असली तर खूप छान असते पण नाही असली तर आपले खूप कामं अडकतात काही वॉशिंग मशीन नाही चालत प्रेस नाही चालत त वीज वीज असणे जरुरी आहे आणखी चोवीस तास असते म्हणा पण कधी कधी नाही असती तर खूप अडचणी होतात